राज्याचे जे हस्तकौशल्य आहे जे कला दाखवणे ते आहे त्याच्यातले जे वंचित गटाचे जे लोक आहेत स्पेशली बाया हे कसं होते की पहिले नाही होत होतं म्हणजे बायाला तेवढा अधिकार नाही भेटत होता सर्व गोष्टी नाही करू शकत होत्या काही काही आताही अशी आहे ते सर्व नाही करू शकत पण एक कला म्हणजे हस्तकला आहे त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर हे समोर वाढायचा ट्राय करतात जसे त्यान्ला काही स्पेशली हाताची भांडी बनवता येते हाताची टोपल्या हाताची मूर्त्या याच्याने ते आपले विकून ते सामान विकून मग स्वतः ला समोर वाढवू शकतात ते पेंटिंग करणे डान्स करणे गाणे म्हनणे याच्याने कसे आजकालचे जे वंचित गटाच्या बाया आहे की पुरुष आहेत की लेकरं आहेत ते सर्व कसे समोर वाढत आहे त्याच्यातून लोकांसमोर येत आहे तर हे असे त्यांची काही अशे विशिष्ट मेन भूमिका आहे ज्याच्याने हे समोर वाढत आहेत